हालो तुम्ही डॉमिनोस पिझ्झामधून बोलत आहात का हो मी काही वेळाआधी तुमच्या वेबसाईटमधून एक पिज्जा ऑर्डर केलेलं होतं हो त्यामध्ये मला थोडं एक्स्ट्रॉ टॉपिंग्स अॅड करायचे होते तर तुम्ही मला ते करून देऊ शकता का बरं तर त्यामध्ये मला काही कॅप्सिकम्स अॅड करायचे होते थोडं एक्स्ट्रा चीज अॅड करायचं होतं आणि चिलीफ्लेक्स असतील तुमच्याकडे तर प्लीस तेही तुम्ही अॅड करून द्याल मला बरं आणखी थोडं अॅलोपॅनो असेल तुमच्याकडे तर ते तुम्ही अॅड करून द्याल बरं किती वेळेत पाठवाल तुम्ही ते माझ्याकडे बरं ठीक आहे ना त्यापेक्षा लवकर नाही होऊ शकत का नाही ओके ठीक आहे ना मग जो तुम्ही वेळ दिला आहे मला तुम्ही त्या वेळेवर पाठवून द्याल ठीक आहे